कपडे धुण्यासाठी जास्त करून म्हणजे वॉशिंग मशीनचे ऐवजी डायरेक्ट पाण्यामध्येच धुण्यास महत्त्व देत म्हणजे प्राधान्य देतो जर हवामानाबद्दल बोललं तर पावसाळ्यामध्ये पाणी पाण्याचा कमी वापर व्हावा म्हणून जे पावसाचं पाणी जे आपल्या पत्र्यावरून पडतं खाली त्या पाण्यामध्ये एकदा धुवून नंतर साध्या पाण्यामध्ये धुवून ते धुतलं जातं त्यामुळे पाण्याचा वापर पाणी आपण वाचवू शकतो त्यानंतर हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे धुण्यासाठी ते एक लिक्विड भेटतं त्याचं नाव मला माहीत नाही ते इझीमध्ये टाकून धुतले जातात सुकवाय सुकवण्याचं म्हटलं तर उन्हाळ्यात तर काही त्रासच होत नाही कारण आरामात ते बाहेर रश्श्या बांधलेल्या आहेत दोऱ्या त्याच्यावर टाकून ते सुकलं जातं पावसाळ्यामध्ये जेव्हा ऊन असतं तेव्हा म्हणजे ऊन पाऊस असेल तेव्हा बाहेर उन्हामध्ये किंवा घराच्या आवारामध्ये रश्शी बांधलेली आहे तिथे हवा येते म्हणजे पाऊस लागत नाही पावसाचं पाणी पडत नाही तिथे सुकवलं जातं थंडीमध्येही तिथेच सुकवलं जातं